हां सर एच डी एफ सी बँकमधून बोलत आहात का सर मला लोन पाहिजे होतं सर आपल्याकडे कोणते लोन अवेलेबल आहेत अता पर्सनल पर्सनल लोनमध्ये काय रेट ऑफ इंटरेस्ट आहे नाईन पर्सेंट तरी पण ना कितीपर्यंत लोन मिळणार पर्सनलमध्ये काय म्हटला तरी पण मग सिबिल स्कोर किती राहिला पाहिजे तरी माझे सातशेच्या वरतीच आहे तरी मला कितीपर्यंत मिळणार मला तर एक लाखपर्यंत हवे होते हो पर्सनल लोन तर मी मंथली सर ते आपण मग लोन घेतल्या तर अ त्याचं मंथली किती होणार जाणार तर अठरा महिन्याचे मतलब किती येणार अठरा महिन्यामध्ये किती ओक बँकेमध्ये विझिट करते मॅम ओके सर थँक यू